आम्ही आमच्या आजारावर सहसा जे प्राथमिक जे आहेत ताप सर्दी डोकेदुखी हे घरगुतीच उपाय करतो कारण त्याच्यावर आमचा विश्वास आहे कारण ते नैसर्गिक आहे ते पूर्वीपासून आलेलं आहे जसं काही समजा आपल्याला खोकला आला ताप आली तर हळदीचं हळद गरम करून तिचं गरम करून ती एक कपात पाणी पिणे तसंच गुळण्या करणे किंवा ताप जर आली तर आले वगैरे हे खाणे हे सगळं स्वत च घरीचं करतात कारण हे घरगुती उपाय आहेत जर घरगुती उपाय जर ह्यानं जर नाही जमलं तर मग आम्ही रुग्णालयात जातो पण शंभर टक्के रुग्णालयात न जाता घरगुतीच पहिले उपाय करतो आणि घरगुती उपाय झाल्याच्यानंतर मग जास्तच जर वाढलं तर मग रुग्णालयात जातो आणि जे काही रोजच्या वापरातले उपाय जे आहेत ते हळद आहे तुमचं मिऱ्या आहेत नंतर गूळ आहे त्याच्यानंतर आले आहे हे डेलीच्या वापरण्याचा जर त्याचा रस करून प्यायचा आहे आल्याचा रस करून पिणे किंवा हळदचं पाणी आणि मीठ तयार करून त्याचं गुळण्या करणे ह्याप्रमाणे अनेक असे उपाय आहेत ते स्वत च घरी उप उपाय उपचार करतात आणि त्याच्यानंतर मग झाल्याच्या नंतर मग दवाखान्यात जातात अशा प्रकारचे हे रोजचे उपा रोजच्या वापरातले उपाय आहेत